आमच्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे हस्तकला कौशल्याचे परंपरा आहेत त्यातलं पहिलं म्हणजे कुंभारकाम तर कुंभारकाम मध्ये जे कुंभार लोकं कुंभार असतात ते मडकी बनव ब् बनवतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते लोकं मडकी तयार करतात मातीनी आणि दुसरं एक वारली एक चित्र आहे चित्रकला आहे त्यात त्यातलं म्हणजे वारली पेंटिंग ते एक ळ ट्रायबल आदिवासी जे लोकं असतात त्यांचं ते

प्राचीन फेमस वारली पेंटिंग आहे आणि खूप गुजरात गुजरात आणि माहाराष्ट्रामध्ये दागिने पण बनवले जातात तर माहाराष्ट्रामध्ये दागिने म्हणजे नथ नथ बनवली जाते मोत्याची नथ असते गुजरात गुजरातमध्ये जे आपले बांगड्या असतात वेगळेवेगवेगळे जे बा बांगड्या असतात त्या बनवल्या जातात आणि गुजरातमध्ये जी त्यांची एक फेमस साडी असते बांधणी साडी ती पन ते लोकं बनवतात तें आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाद्य असतात जसे की तबला ढोलकी डफली हे सगळं पण माहाराष्ट्रामध्ये बनवलं जातं आणि आपलं कोल्हापूर कोल्हापुरात जी फेमस हे आहे ती आहे कोल्हापुरी चप्पल ती कोल्हापुरी चप्पल ते लोकं ती खूप तिकडची फेमस आणि प्राचीन कोल्हापुरी चप्पल आहे आणि जी समुद्रावर आपल्यालाला शंको जी शंख भेटतात त्याचे कानातले बांगड्या आणि म्हणजे असे दागिने त्याचे बनवू शकतो आणि एक नक्षीकाम असतं नक्षीकाम जे राजस्थानमध्ये खूप फ् हे आहे फेमस आहे ते ज्या तिकडचे लोकं असतात ती लोकं मडकींवर मडक्यांवर दगडान् दगडांवर ती नक्षीकाम करून एक वेगळं

कला कु कृती तयार करतात

हे काही हस्तकलाकौशल्यं आहेत आमच्या राज्यातले